गुड मॉर्निंग सर सर मी एलजीचा नवीन लेटेस्ट एक टी व्ही बुक केलं होतो ते ऑर्डर सुद्धा केलं होतं आणि ते माझ्या कार्ड मध्ये जोडले गेले की आणि याचे मला माहिती पाहिजे होती तर मी ऑर्डर नंबन तुम्हाला सांगतो किंवा मेसेज करतो तर तुम्ही मला ते कृपया करून सांगाल का माझं ऑर्डर कुठे पर्यंत आणि त्याची खात्री कशी मला केंव्हापर्यंत भेटेल तर मला सांगाल का कारण की काही दिवसांनी मी बाहेर जाणार होतो त्यासाठी मला खात्री हवीय की माझी टी वी एल जी ची लेटेस्ट टू पॉईंट शिरो ही टी व्ही मी ऑर्डर केली होती ती कार्डमध्ये जोडली गेलेली आहे की नाही हे मला पाहायचंय कारण की आत्ता सध्याच्या हेच्यामध्ये काही स्कॅम होत आहेत ऑनलाईन ब्राउझर किंवा ऑनलाईन वेबसाईटवर काही स्कॅम होत आहेत की काही गंडविण्याचे प्रकार पण होत आहेत कारण की आमच्या शेजारचे एक हे झाले काय काकाने स्मार्टफोन ऑर्डर केला होता परंतु त्याच्या जागी त्यांनी त्यांना ते स्मार्टफोनच्या जागी दुसरं काहीतरी भेटलं तर मला तुम्ही खात्री करू शकाल का माझी ऑर्डर बुक झाले की नाही आणि त्या ऑर्डरचे डिटेल्स मला हवे होते ते खात्रीपूर्वक मला ऑर्डर मिळेल केव्हापर्यंत मिळेल याचीसुद्धा माहिती मला पाहिजे होती त्यासाठी मी तुम्हाला काही विशेष माहिती तुम्हालाच देणार आहे म्हणजे की ऑर्डर नंबर किंवा कोणता टी वी किंवा फोन नंबर ओ टी पी वगैरे दे तर तुम्ही मला सांगू शकाल का ते कुठेपर्यंत आले कसे काय मला डिटेल्स कळू शकेल ठीक आहे हो धन्यवाद थँक्यू